मी नावेल्टीवरून इरिंग्स आणलेले होते झुमके टाईप मोतीचे ते एवढे छान निघालेले आहे आणि त्याचा कलर वगैरे खूप सुंदर आहे नि घातल्यावर खूप छान दिसतात ते आणि साडीवर तर बिलकुलच एकदमच खूप मस्त वाटते आणि एकदम महाराष्ट्रीयन लूक येतो ते झुमके घातलेला घातले तर आणि खूपजणांना आवडलेले खूपजणांनी बोलले की हे कुठनं घेतले बा हे केवढे सुंदर झुमके आहे माझ्यासुद्धासाठी आणून तू देशील वगैरे आणि असे जर झुमके मला परत मिळाले तर मी परत घेईन कारण मला ते खूप आवडलेले आहे